जग आज आधुनिकतेकडे वळत चालले आहे त्याचबरोबर वेगवेगळी वैज्ञानिक क्रांती उत्क्रांती होत गेलेली आहे मात्र आज महाराष्ट्र आपल्या राज्यातील तसेच बघितलं तर भारतातील इतर राज्यातील सुद्धा लोक आपली आपली संस्कृती आपली आपली परंपरा अगदी चांगल्या पद्धतीने सांभाळत आहेत आणि ती पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत हाच सर्वात जास्त परंपरा जोपासली जात आहे ती म्हणजे आपल्या खेडोपाडी जपली जात आहेत देवदेवतेंचे कार्य तसेच उरुस यात्रा यांच्या माध्यमातून परंपरा जपली जात आहे तसेच खेडोपाडी विठुरायाचे भजन तसेच सप्ताह यासारखे कार्यक्रम आयोजित केले जातात त्यामुळे आज बघितलं तर आता या महाराष्ट्रामधील आपली जी संस्कृती आहे ती सण आणि उत्सवांमध्ये जास्त आहे आणि आपल्या इकडे बघितलं तर सण उत्सव हे आधुनिकतेबरोबरच पारंपरिक रीतीनेसुद्धा साजरे केले जातात जसे की धनगरी ढोल यांचा गणेश जयंतीमध्ये समावेश असतो तसेच नाशिक ढोल या यांचाही समावेश असतो त्यामुळे पारंपरिक जी आपली संस्कृती आहे जी परंपरा आहे ती आज सर्वजण सांभाळण्याचा प्रयत्न करत आहेत आज जर बघितलं तर आधुनिकतेच्या नावाखाली सर्वत्र सर्वत्र सण आणि समारंभ यांचे फक्त मोबाईल आणि फोटो यांच्या परत पुरताच साजरा केला जात आहे मात्र खेडोपाडी हे सण अगदी उत्साहात आणि सांगितलेल्या रीती पद्धतीने साजरे केले जात आहेत त्यामुळे आपले संस्कृती आपल्या राज्यातील खेडीपाडीही जपत आहेत आणि